हो हो मीच बोलते आहे हां हां बोला ना

मग कशा कोणत्या कोणत्या गोष्टीवर तुम्ही सवलत दिली आहेत

मग टिफिन बॉक्स स्कूल बॅग असं काही आहे का अच्छा ओके ओके हां बोला बोला हो येतो येतो आहे

ओके ठीक आहे अजून काय दुसरं हां बोला बोला येतो आहे आवाज आता कोणते मासिक वगैरे आहेत का त्याची किंमत काय आहे सांगू शकाल का त्याची किंमत सांग

त्यावेळी डिस्काऊंट किती असेल मग आता माझी बहीण यू पी एस सी एक्झामची तयारी करते आहे तर त्या पुस्तकात आवले ओ हे आहेत का ओके ठीक आहे ठीक आहे नक्की आम्ही भेट देऊ

ओके ओके ठीक आहे ओके ओके मी हो मी येते घ्यायला ओके थँक्यू